आपल्या लहान मुलं किंवा मुली लहानपासून जर आपण लहानपणापासून जर आपण दररोज रनिंगला जर गेलं तर समोर त्रास होत नाही आणि आपली बॉडी पण चांगली राहते व्यायाम जर केला तर आपण आपली बॉडी पण छान राहते आपली तब्येत पण बिघडत नाही आणि जे आपल्या मेंटल बुद्धिदे हे आपल्याला जड होते तर ते पण हल हलकं होऊ शकते त्यानंतर असं कायम केल्यावर छान राहते जर लहानपणापासून मम्मी पण म्हणते जात जा छान आहे जाणं असं खूप लोक म्हणतात तसे लहानपणापासून जर गेलं तर मग आपल्याला हलकं जाते तसं तर काही नाही म्हणून सकाळी पाच वाजता उठायचं व्यायामाला जायचं बूट वूट आणायचे फ्रेश वेश व्हायचं नंतर एकत्र जमा व्हायचं नंतर त्याबद्दल इकडे जायचं रनिंगला मग हेडफोन वगैरे मोबाईल पाहात रील्स वील्स पाहात वगैरे जातो मस्त फोटो वगैरे काढतो रनिंगला धावतो मस्त धावल्यानंतर तिकडून येतो तिकडून आता आम्ही गाण्याच्या भेंड्या किंवा काही पण असं वेग वेगवेगळे खेळ खेळतो तिकडून आल्यानंतर मग तिकडून आठ वाजेपर्यंत रनिंगच करते आम्ही तिकडून आल्यावर आठ वाजता आल्यावर मग थोडं एकत्र जमा होते ज्यांना कोणला पाणी वाणी वगैरे लागते ते पाणी वगैरे पिते थोडंसं बसतो थोडंसं चांगलं वाटते बसलं तर तर सगळे जणं फ्रेश होऊ शकते त्यानंतर मग सगळे आपापल्या घरी जाते डबल मग नाही का संध्याकाळच्या टायमावर सहा वाजता आणखी डबल जातो रनिंगला असंच मोबाईल लो घेऊन जातो तिथे पार्क वार्क वगैरे दिसला तर तिथे झुलतो आणि कुठं पण व्यायाम करतो आणि धावतो धावतो आम्ही खूप छान चांगलं वाटते कोणता पार्क वगैरे राहिला तिथे झुलू पण शकतो असं काही नाही आहे म्हणून खूप मजा येते रनिंगला जाणं म्हणजे जर आपण जर आता लहानपणापासून जर गेलं तर आपल्याला कामं पण हलकं होऊ शकते ना आपली तब्बेत पण बिघडू नाही शकते यासाठी लहानपणापासून गेलं तर चांगलं आहे